मोठया कृषी उद्योगांच्या स्पर्धेचा खेडोपाडीच्या लहान पातळीवरच्या शेतकऱ्यांवर तसा परिणाम बराच होते कारण मोठया पातळीवर जे कृषी उद्योगक आहेत त्यांचं असं होत आहे कि ते शेतकऱ्यांच्या जमिनी घेतात कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर किंवा लीजवर म्हणतो आपण त्याला ते शेतकऱ्यांना अगदी भांडवल उपलब्ध करून देत आहेत त्याच्यासाठी लागणारी साधनसामग्री उपकरणं उपलब्ध करून देत आहेत त्या बदल्यात शेतकऱ्यांच्या जमिनी ते लिजवर घेतात त्यांची जी ठरलेली उत्पन्नं आहेत ती त्या शेतकऱ्यांकडून करून घेतात त्याच्या मशागत शेतीची वगैरे त्यांच्याकडूनच करून घेतली जाते ते फक्त भांडवल पुरवतात शेतीसाठी लागणारे आवश्यक उपकरणं आणि जे बियाणं आहे ते पुरवतात शेतीशी रिलेटेड असणारे बाकी सगळे सोयीसुविधा ते उद्योजक पुरवतात आणि जे शेतीचं उत्पन्न आहे ते ते घेऊन जातात त्याच्याबदल्यात शेतकऱ्याला काही त्यातला काही टक्केवारीमध्ये त्याला शेतकऱ्याला मोबदला दिला जातो आणि शेतकरी जर स्वत ती पिकं घेत असेल तर त्याला स्वत भांडवल उभं करावं लागते स्वत उपकरणाची जुळवाजुळव करावी लागते तसंच सगळ्या गोष्टी स्वतःलाच सांभाळाव्या लागत्यात पण त्याचा एक फायदा असा आहे की कधी शेतीचा माल कमी दरात विकला जातो त्यावेळेस शेतकऱ्याला नुकसान होतं आणि कधी जास्त दर मिळाला तर शेतकऱ्याला त्याचा फायदा होतो पण शेतकऱ्याची मालकी त्या जमिनीवर कायम राहते त्यामुळं शेतकऱ्यांवर परिणाम हा मोठया कृषी उद्योजकांचा किंवा उद्योजकांचा जास्त प्रमाणावर होत असलेला आजकाल दिसून येतो